हो आहे जसे मला शिलाईची जी मशीन आहे ती उघडून बघायला आवडेल त्यामधे कसं काय त्यांचे आहे कशी ती मशीन काम करते त्याच्यात फीचर्स काय आहेत हे मला उघडून पाहायला आवडेल कशा प्रकारे त्याची शिलाई येते कापडावर ते शिलाई कशी जॉईंट याच्यामध्ये काय काय असतात त्या मशीनमध्ये हे मला उघडून पहायला आवडेल